होय मी सोशल मीडिया टाकण्यासाठी डान्सचे व्हिडिओ बनत असते त्याचं चित्रिकरण करत असते आणि ते गाणे मला सोशल मीडियावरती टाकण्यासाठी खूप म छान वाटतात कारण ते गाणे टाकतात आपले सर्व ज्यामुळे लोकं आपला डान्स बघत असतात आपल्याला छान छान फॉलो शेअर करत असतात आपल्यावरती छान छान कमेंट करत असतात त्यामुळे ते वाचण्यासाठी बघण्यासाठी मला खूप आवडतं त्यामुळे मला सोशल मीडियावरती डान्सचे व्हिडिओ टाकायला खूप छान आवडतं आणि मी ते करत असते